राज्य सरकारकडे एखादा वाद आल्यास राज्य सरकार प्रथमतः एक कमिटी नेमते त्या कमिटीमध्ये एक अध्यक्ष व चार सभासद असतात साधारणपणे या कमिटीमध्ये रिटायर जज आणि त्या वादाशी निगडीत असे एक्सपर्ट यांची नेमणूक केली जाते त्यानंतर ती कमिटी ज्यांचे वाद आहेत त्यांना आठ दिवसाची नोटीस काढते आणि त्या कमिटी पुढे हजर होण्यास सांगते त्या कमिटी पुढे हजर झाल्यानंतर दोन्हीकडचे म्हणणे आहे ते ऐकून घेऊन त्यानंतर त्याबाबत कमिटीमध्ये नाही नको बंद करा तुम्ही